हॅलो विलिंगडन कॉलेज बरोबर बी ए म्हणजे तुम्हाला आता कोणत्या सब्जेक्टमध्ये करायचं होतं ओके नक्की इंग इंग्लिशमधूनच करायचं आहे का कारण आपल्याकडे बी एचे म्हणजे तुम्ही आट्स व वी बॅचलर इन आट अशी ही डिग्री आहे बरोबर तर याच्यामध्ये तुम्ही लँग्वेजेसमध्ये सुद्धा इंग्लिश शिवाय मराठी संस्कृत अशा पण आपल्याकडे लँग्वेज आहे जर्मनमध्ये सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बॅचलर करू शकता अदवाईज तुम्ही हिस्ट्री जॉग्रॉफी किंवा सोशोलॉजी पॉलिटिक्स असे सुद्धा विषय आहेत ज्यामधून तुम्ही ती डिग्री घेऊ शकता

ओके मग कसं असतं सर आपल्याला फस्ट इयरला तुम्हाला सहा सब्जेक्ट असतात तर त्यावेळी तुम्हाला हे सगळेच सब्जेक्ट घ्यावे लागतात म्हणजे आता जर मी सांगितले त्याच्यात अजून ऑप्शन्स आहेत थोडेफार त्याच्यानंतर सेकंड इयरला बी ए सेकंड इयरला आता तुम्ही इंग्लिश ठेवणार आहे बरोबर ते इंग्लिश आणि त्याच्याबरोबर अजून एक कुठलातरी सब्जेक्ट तुम्हाला ठेवावा लागेल आणि बी ए थड इयर जे आहे त्यात मग तुम्ही प्युअरली सोलली इंग्लिश सब्जेक्ट ठेऊ शकता पण तुम्हाला फस्ट इयरला सहा सब्जेक्ट ठेवावे लागतील त्याच्यानंतर मग तुम्हाला दोन आणि त्याच्यानंतर मग स्पेशलायजेशन तुमचं थड इयरला होऊ शकतं आणि अशातून तू पुढे तुम्हाला खूप सारे करिअर अपॉर्च्युनिटीज पण मिळू शकतात हां मग त्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जर आता तुमचं इंग्लिश हे जर फिक्स असेल की बॅचलर इन आट्स करताना तुम्हाला इंग्लिशमधून करायचं आहे तर तुम्ही याच्यातून पुढे जाऊन टीचिंग फील्डमध्ये जाऊ शकता किंवा त्याच्यानंतर ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून तुम्ही काम करू शकता किंवा त्याच्यानंतर न्यूज रीडर म्हणून तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते बिकॉज इज व्हेरी मच इम्पॉटंट नाउअडेज तर त्यामुळे जर तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टरी मिळवली तर त्याचा तुम्हाला करियरच्या दृष्टीने खूप सारा फायदा होऊ शकतो आणि जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश नाही तर लिट्रेचरमधून सुद्धा तुम्ही करू शकता कारण आपल्याकडे इंग्लिश म्हणलं तर फोनेटिक्स आहे त्याच्यामध्ये आपण उच्चारांचं शास्त्र शिकवतो त्याच्यानंतर आपल्याकडे लिंगिस्टिक्स आहे ज्याच्यामध्ये आपण लँग्वेजचं शास्त्र शिकवतो भाषेचं शास्त्र शिकवतो त्याच्यानंतर आपल्याकडं लिट्रेचर आहे साहित्य त्याच्यामध्ये तुम्ही साहित्यामध्ये बॅचलर डिग्री मिळवत असता ठीक आहे तर साहित्यामधून जेव्हा मिळवता तेव्हा साहित्यामध्ये पण आपल्याकडे ब्रिटिश लिट्रेचर आणि अमेरिकन लिट्रेचर हे दोन आपल्याकडे मेन ट्रेंड्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑस्ट्रेलियन वगैरे पण घेऊ शकता बट शक्यतो लोक ब्रिटिश ऑर अमेरिकन चूज करतात तर जसं जर तुम्ही ट्रॅडिशनल बी ए नाही केलंत तर तुम्ही ब्रिटिश लिट्रेचर घेतलं तर त्याच्यातून पण पुढे जाऊन तुम्ही नेट किंवा सेट करण्यासाठी पण तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि ज्याच्यातून पुढे तुम्ही प्रोफेस ॲसिस्टंट प्रोफेसर किंवा प्रोफेसर म्हणून डिग्री जी आहे ती तुम्हाला मिळवायला खूप उपयोग होईल नाही हा तीन वर्षाचा कोर्स आहे इंजिनिअरिंगला वगैरे चार वर्ष लागतात पण हा जो कोर्स आहे याला तीन वर्षाचा हा कोर्स आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मास्टर्स करणार असाल तर तो पुढे मग दोन वर्ष त्याच्यात ॲड होतात बी ए प्लस एम ए केलं तर बी ए तीन वर्ष आणि पुढे मग एम एची दोन वर्ष पण जर तुम्ही बी एचं विचारलं तर त्याला फक्त तीन वर्षाचा हा कोर्स चालेल सर ओके हां